मी आठ दिवसा अगोदर मीशोवरून एक कुडता खरेदी केला होता तो कुर्ता खूप छान पद्धतीत आला म्हणजे त्याची क्वालिटी खूप कपड्याची मटेरियलची क्वालिटी खूप चांगली आहे आणि मला तो पेसोपेस झाला आणि इव्हन म्हणजे त्याचा कलर जो मी बोलावलं होता तोच आला त्याच्यामुळं मीशोचे खूप खूप धन्यवाद आणि ते शर्ट एवढं चांगलं निघालं त्याचा कलर एकदम फिट्ट बसलं ते त्याच्यामुळं मला खूप आवडलं आहे ते असं अशीच क्वालिटीचं शर्ट माझं आहे त्याच्यामुळं दोन तीन शर्ट आम्ही ते आणखी बोलवले आहे कारण ते शर्ट आम्हाला खूप आवडले